नमस्कार भारताच्या फॅशनबद्दल बोलायचं झालं तर आता पूर्वीपेक्षा फॅशन खूप बदलली आहे आणि कपडे आधीपेक्षा बदलले आहेत म्हटलं तर हो बदलले आहेत पण सर्व ठिकाणी हे फॅशन बदलले असं नाही जर तुम्ही खेडेगावात गेलात किंवा कोकणात गेलात तर तुम्हाला तितकीच फॅशन बदललेली दिसणार नाही पण तुम्ही गोवा किंवा अलीबा अलिबाग मुंबई अशा ठिकाणी गेलात तर तुम्हाला फॅशन थोडी बदललेली दिसेल पण जास्त करून बाहेरच्या देशातला प्रभाव आपल्या देशावर म्हणजे फॅशनच्या बाबतीत पडतो आहे तर ते खरं आहे पण ते सर्वकडेच पडतोय अशातला भाग नाही आहे जर तुम्ही आता बघायला गेलात तर मुंबई मुंबईमध्ये सर्व प्रकारचे लोक राहतात त्यामध्ये साऊथमधून आलेले असतील किंवा गुजरात राजस्थान अशा ठिकाणाहून लोक आलेली असतील तर मुंबईच्या मेन लोकांचा म्हणजे अग्री कोळी लोकांचा कपड्यांचा से बघायला गेलात तर तो त्यांची जी संस्कृती आहे त्याप्रमाणे ते कपडे घालतात वेस्टन कपडेसुद्धा घालतात पण तितके नाही की जितकी स संस्कृती बदललेली आहे त्याच्यानंतर पुढे तुम्ही गोव्याला गेलात तर तुम्हाला फक्त गावाठिकाणी कपड्यांची फॅशन तुम्हाला फक्त बदललेली वाटेल बाकी गोव्याला बाहेरून लोकं येतात ती पाश्चिमाश्च्य पाश्चिमात्य देशातून येतातच त्याच्यामुळं गोव्याला कल्चर हा खूप फेस्टर्न झालेला आहे आणि आम माझ्याबद्दल बोलायचं झालं तर जास्त करून आपल्या सांस्कृतीला सूट होतील किंवा आमच्या जातीची किंवा आमच्या समाजाचे जास्त कपडे आहेत ते आम्ही घालतो नाहीतर इतर वेळेला नॉर्मल कपडे म्हणजे आपले जीन्स पॅन्ट शर्ट या गोष्टीच आपण घालतो